बुलढाणा जिल्हा हा पहिले खूप मागासवर्गीय होता तिथे उपरस्त्याची व्यवस् व्यवस्था बरोबर नव्हती तिथे म्हणजे कोणतंच असा डेवलप एरिया होता एज्युकेशंट असं डेवलप लाईक एज्युकेशन पण नव्हतं मोठे मोठे कॉलेज पण नव्हते आता काही प्रमाणामध्ये थोडंथोडं विकसित होत आहे प्राचीन काळी म्हटलं तर सिंदखेड राजामध्ये राजमाता जिजाऊ यांचं माहेरघर आहे असे बालाजी मंदिर आहे असे विविध प्रकारच्या आता इथे म्हणजे जे ज्य ऐतिहासिक आहे ती प्रसिद्ध होत या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होत चाललेले आहे त्याना आता आणि एक म्हणजे इथं सिग्नलची आणि रस्त्याची आणि इथे एज्युकेशनसाठी मुलांना लायब्री अवेलेबल करण्याची खूप जास्त गरज आहे